मी माझ्या घरातील सर्व सदस्यांसाठी जेवण बनवते जेवणामध्ये आमच्याकडे सर्वसाधारण जेवण असते पौष्टिक आहार बनवला जाते वरण भात भाजी पोळी कोशिंबीर आणि गोड पदार्थ हे सर्व आमच्याकडे बनवले जातात याच्याव्यतिरिक्त जर आवड झाली तर पौष्टिक पदार्थांमध्ये काही नाचणीची भाकर बनवली जाते त्यानंतर चकल्या बनवल्या जातात सातू सातू बनवला जातो त्यामध्ये प्रोटीनयुक्त भरपूर महत्त्वाचं असतं ते तांदूळ डाळ हे सर्व पीसून आणून त्यापासून ते सातू बनवला जातो तर अशाप्रकारे आमच्याकडे रोजच्या दैनंदिन जेवणासोबत हे पौष्टिक पदार्थसुद्धा असतात आणि त्या आमच्याकडे बनवले जातात